हॅलो तुम्ही डिझिलॉकर कस्टमर केअरमधून बोलत आहात का माझं डॉक्युमेंट घरी राहिलेलं आहे आणि मी अमेरिका ह्या देशासाठी प्रवास करत आहे आणि ते डॉक्युमेंट मला आता सध्याला लागणार आहे व्हेरिफिकेशनसाठी आणि तुम्ही माझी मदत करू शकता का माझ्या डिजिलॉकरचे शेवटचे अंक सात चार नऊ चार आहेत आणि त्यानुसार माझ्या डिजिलॉकरमध्ये लॉग इन करून माझे आधार कार्ड करून माझा पत्त्याचा पुरावा दाखला लागणार आहे कृपया करून माझी मदत करा आणि डिजिलॉकर चा माझा मोबाईल क्रमांक सात सहा दोन शून्य पाच शून्य दोन शून्य आठ एक आहे आणि माझे नाव प्रनील बिराप्पा सरगर आहे माझ्या डिजिलॉकरमध्ये लॉगिंन करून माझ्या आधार कार्ड व पॅन कार्ड तुम्ही मला माझ्या मोबाईल क्रमांकावर पाठवू शकता का माझे मोबाईल क्रमांक सात सहा पाच दोन आठ दोन आठ एक नऊ शून्य आहे कृपया माझी मदत करावी डिजिल डिझिलॉकरमधून माझी ह मदत करावी हीच माझी विनंती आहे ओके ओके मॅडम थँक्यू थँक्यू मॅडम धन्यवाद आपले आभारी आहोत लवकरात लवकर सेंड करा